मी इतक्यातच एक प्रोडक् यूस केला आहे आणि त्याचा मला एक्स्पिरीयन्स इतका छान आवडलेला आहे तर मी तुम्हाला त्याच्याबद्दल माझा पॉजिटीव एक्स्पिरीयन्स शेयर करते तर त्या प्रोडक्चं नाव केशकिंग हेयर ऑईल आहे कारण की मी जेव्हा ते हेयर ऑईल यूस केलं होतं तर अॅक्च्युली मला आदी वाटलं नव्हतं की हे त्याचा इतका चांगला जास्त इफेक्ट होईल म्हणून तर आधी माझे केस खूप जास्त गळत होते भुरके होते आणि त्यांना जास्त वाढसुद्धा नव्हती पण जेव्हापासून मी हे हेयर ऑईल यूस करणं स्टाट केलेलं आहे तर त्याची फरक म्हणजे दोन तीन महिन्यातच तुम्हाला दिसतील म्हणजे केस काळेशार होतात तितक्यातच म्हणजे घनदाट आणि त्यांची लांबीसुद्धा म्हणजे लवकर लवकड वाढत होती माझे केसांची तर हा एक खूपच जास्त पॉजिटीव एक्स्पिरीयन्स राहिला माझा आणि जे की म्हणजे दुसरे हेयर ऑल असतात की एकदा लावले की ते लवकर निघत नाही किंवा त्यांनी डॅन्ड्रफ्स वगैरे होतात पण हे अॅक्चुलमध्ये पूर्ण आयुर्वेदिक हेयर ऑईल आहे याचे कोणतेच साईड इफेक्ट होत नाही एक नंबर हेयर ऑईल आहे